मी माझ्या लग्नासाठी जो ब्लेजर अमरावतीवरुन बुक केलेला होता तो अतिशय खराब निघाला त्याचा कलर एकदम डल होता आणि धुतल्या धुतल्याने त्याचे धागे एकदम निघून गेले बटन पण तुटल्या माझे मित्र म्हणत होते की तो खूप महाग झाला आणि दिसायला पण एकदम कलरमध्ये डल आहे आणि त्याचप्रमाणे तो घातल्यानंतर मला खूप गरमी व्हायची तसेच गरमीमुळे मी जास्त वेळेस माझ्या अंगावर तो ठेवू शकत नव्हतो म्हणूनच मी फक्त लग्नाच्याच दिवशी त्याला वापरू शकलो आणि आता त्या नंतर तो माझ्या अलमारीत तसाच पडलेला आहे आणि त्यामुळे जे माझे हे चार हजार रुपये त्या ब्लेजरमध्ये वेस्टच गेले आणि अशा प्रकारे मी तो ब्लेजर ब्लेजरचे निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला अनुभवू शकलो